गुड मॉर्निंग मॅडम मी आत्ता ऑफिसमध्ये आलेय मध्ये दोन दिवस माझी तब्बेत बरी नाही म्हणून मी येऊ शकले नाही तर माझी नियमित दंत तपासणी व्हायची आहे परंतु माझ्या आजारपणामुळे मी आपल्या ऑफिसलाच आले नाही त्यामुळं आता परत म्हणजे त्या त्यांची वेळ घेऊन मला त्यांना कधी भेटता येईल हे जरा तुम्ही चौकशी करा आणि त्या पद्धतीनं मला परत म्हणजे त्यावेळेस तिथे जाऊन त्यांना दाखवणं गरजेचं वाटतं तर मला तुम्ही त्याप्रमाणे आपल्या ऑफिसकडून पत्र दिलं तर मं मी नियोजित वेळेत त्या दंत तपासणीसाठी त्या डॉक्टरना जाऊन भेटेन व माझी दंत तपासणी जी राहिलेली आहे ती पूर्ण करून घे